हॅलो हां हॅलो बोला मॅडम हो हो बोलते काय मदत करू शकते मी आपल्याला

या ना तेव्हाही हां अच्छा

आणि एका रूममध्ये दोन बेड आहेत आणि जर तुम्हाला एका हां एका रूममध्ये अजून जर दोन एक्स्ट्रा हवे असतील तर ते आम्ही ॲकजस करू शकतो आणि साधारण हां पर हेड पर रूम म्हणा पर रूम दोन हजार रुपये भाडं आहे ए सीचं हां नॉन ए सीला पंधराशे रुपये आहे

मॅड मॅडम खरंतर इतर इतर हॉटेलपेक्षा आम्हीचे रूट खूपच आम्ही खूप कमी ठेवले आहेत कारण आमचं हॉटेल एकदम लोकेशन प्राईम लोकेशनला आहे तरी सुद्धा कारण इथून ना तुम्हाला सगळं कुठेही जायचं असेल तर आम्हाला आमची म्हणजे खूप जवळ पडेल सांगा तुम्ही त्यातून बघू आपण काहीतरी करू शकू नाही करू शकू आपण काहीतरी मॅडम या तुम्ही बिनधास्त हां बरं डबल ना हां विचारा हो हो सग सगळे नाश्ता चहा पाणी नंतर तुम्हाला र रात्रीचं जेवण सकाळचं जेवण सगळं आमच्या इथे सगळी सोय आहे म्हणून तर आम्ही जास्त रेट लावले आहे ना तुम्हाला बाहेर जेवायला जायला नको आहे कुठेही

हो साईटसिंइंगसाठी आमच्या गाड्याही आहेत त्याचे चार्जेस वेगळे पडतील मॅडम जसं ते हां मायलेजवर आहे कीती मैल तुम्ही जाऊ शकत आहे आणि फक्त जाताना तुम्हाला आपल्या इथल्या पिकअप पॉईंटपासूनच बसावं लागेल आणि येताना समजा तुम्हाला अजून एखादं ठिकाण बघायचं असेल मध्येच वाटेत कुठेतरी तर तेवढं तुम्ही ड्रायव्हरला सांगू शकता आणि तेवढं मायलेज वाढवून मग तुमचे चार्जेस वाढवू शकता तुम्हाला कुठलीही गाडी किती जणांची गाडी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही सांगा तसे आवेलेबिलिटी आमच्याकडे आहे म्हणजे चार चार सीट्सपासून वीस सीट्सपर्यंत आमच्याकडे गाड्या आहेत आणि त्यातून मोठी असेल तर आम्ही मागवू शकतो बाहेरून हां मागवते ना नाही नक्कीच करू नक्कीच करू मॅडम काही काळजी करू नका तुम्ही त्याबाबत सेफ आहे मॅडम लिफ्ट आहे वॉचमन असतो सिक्युरिटी आहे व्यवस्थित त्याची तुम्ही काहीही काळजी करू नका कारण आम्ही शक्यतो आमच्या ह्या हॉटेलमध्ये ना जास्त करून लेडीजच येतात त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळी ही व्यवस्था ठेवलेली आहे सिक्युरिटीची आणि स्टाफ पण हां स्टाफ पण आमचा नाईंटी पर्सेंट लेडीजच ठेवला आहे आम्ही कारण एक समाजकार्य हां समाजकार्य म्हणून सुद्धा आम्हाला लेडीजच जास्त आम्ही त्यांना मदत व्हावी ह्या हेतूनेच आम्ही हे हॉटेल चालवतो मॅडम तुम्ही या तुमचं मनाचं नक्की समाधान होईल आणि तुम्ही परत परत याल ही खात्री माला आहे धन्य ओ या चालेल हो चालेल चालेल स्वागत आहे तुमचं नक्की या बाय धन्यवाद